अकोल्यापासून शेगाव अंतर हे खूप कमी असले आणि शेगावला विदर्भाची पंढरी म्हणतात तिथं जे काही एवढा मोठा प्रमाणात लोकांचा मेळावा होतो त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे अकोला सिटीपासून एक पर्यटन स्थळ म्हणून